राज्यात आलली आव्हाने जसे की पूरगस पूरग्रस्त स्थिती असेल भूकंप असेल ओला आणि कोरडा दुष्काळ असेल अशा परिस्थितीमध्ये शासनाने आपल्या परीने योग्य रीतीने आर्थिक मदत करून प्रत्येकाची मदत केलेली आहे आणि त्यांचा प्रतिसाद योग्य मिळालेला आहे